नमस्कार मी आमोल कवेंद्र बोलतो आहे आणि मी सध्या माझं घर बांधण्याचा विचार करत आहे त्यासाठी मला जनरेटरची खूप गरज आहे कारण सध्या बघितलं गेलं तर आपल्या इ जे लाईट जाण्याची खूप शक्यता आहे तर त्यासाठी मी जे जनरेटर बसव बसवण्याचा विचार करतो आहे तर ते माझ्या बिल्डिंगमध्ये बसवते आणि त्या हे जे जनरेटर बसवणारे त्याचा बॅकअप किती मिळेल कसा मिळेल आणि त्याची विशेष जे आपला दर असतो शुल्क असो तो किती असेल साधारण मला कळेल का किती असतो काय